हा मॅडम हा म्हटलं आम्हाला गजानन जे गजानन महाराजाच्या जयंतीसाठी फुलं पाहिजे होती फुलांचे हार फुलं खूप मोठी पाहिजे होती तर कसे देता तुम्ही हा मग झेंडूचे फुलं आणि गुलाबाचे फुलं पाहिजे होते खूप मोठे पाहिजे होते हा गजानन महाराजाच्या मूर्तीला फोटोला घालायला गजरे बनवायसाठी हा तर तुम्ही किती रुपयात देता काय डझननं देता ते सांगा तुम्ही खूप झाले ना ते आता आम्ही नेहमीचे घेणारे गिऱ्हाईक आहे ना तुमच्याकडून मग एवढं खूप आता गजानन महाराजांच्या जयंतीमुळं फूल कुठंच भेटू नाही राहिल्या आम्हाला म्हणून आता चालू आहे तुमच्याकडं आम्हाला खूप मोठे पाहिजे तुम्हीच सांगा बरं नाही नाही तुम्हीच सांगा बरोबर आता कशा प्रकारे देता तर आणि घेऊन या आमच्याकडे ते लई झाले हो तरी पण थोडे कमी करा ना अजून आम्हाला खूप जास्त फुलं पाहिजे अजून झेंडूचे आणि गुलाबाचे असतील तर ते पण घेऊन या आहेत का गुलाबाचे बरं ठीक आहे पण मग गुलाबाचे फुलं आहेत का हो काय किंमत आहे त्याची मोज आम्हाला खूप मोठे मोठे फूल पाहिजे बरं का छान फुललेले असे हा गुलाबाच्या फुलांचे हार पण पाठवा आम्हाला बरं बरं ठीक आहे ठीक आहे या मग तुम्ही सकाळीच घेऊन आमच्याकडे ते फूल बरं ठीक आहे या